हो बोला ठीक आहे ना नेते न मी हं हं सिंधीवरून तुम्हाला केजरला जायचं आहे तुम्ही किती जण आहे हो तो तरी मी घेईन पंधराशे रुपये नाही न कारण का ते आता डिझल विझल महाग झाला आणि वरून तुम्ही सहा जण पण आहे ठीक आहे बाराशे देऊन देजा रस्ता ठीक आहे न चांगला आहे ना सिमेट रस्ता आहे जाते डायरेक्ट स्पॉटवर गाडी जाते

तिथे आहे नं तुम्हाला जसं स्वयंपाक वियपाक करायचा आहे तर सोय आहे पाण्याची सोय आहे पण राहायची सोय नाही आहे हो तिथं जंगल आहे थोडंसं शेती आहे आणि ते जे आहे टेकडीवर आहे ते नाही नाही कोणत्याच जनावराची भिती नाही आहे हो हो निघू शकतो हो हो थांबू तुम्ही या मी येते न तुम्ही सांगा किती वाजता येऊ तर ठीक आहे न येऊन जाईन ना मी दहा साडे दहा वाजता